हॅलो वृंदावन रेस्टॉरंट हां मी शुभ्रा सावे बोलते आहे भूषण कृपामधून हां बरोबर बरोबर माझी नेहमीची जी ऑर्डर असते ना ती एकदा रिपीट करा हां हां नॉनवेजवाली हां स्पेसिफिकली नॉनवेजवाली आणि स्वीट डिशवाली पण स्पेसिफिक असते ना माझी नेहमीची रसगुल्ला जिलेबी त्यात फक्त एक खीर पदार्थ ॲड करा हां बरोबर बरोबर हां आणि काही ऑफर्स वगैरे आहेत का आत्ता तुमच्याकडे दिवाळी आहे म्हणून नाही आहेत का असूदे असूदे काही नाही काही नाही असूदे असूदे हां हां हां मग माझा ॲड्रेस आहे ना तुमच्याकडे हां तिथेच पाठवा हां आणि मी जी ग्रेवी नेहमी मागवते ना चिकनची ती या वेळेस थोडी स्पाइसी बनवली तरी चालेल हां आणि मग तुम्ही जी सोलकढी असते ना ती डबल करा हां हां हां चालेल डिस्काउंट नाही नाही नाही डिस्काउंट द्यायची काही गरज नाही आहे चालेल चालेल हां भूषण कृपाच्याच ॲड्रेसवर पाठवा नंबर आहे नं ठीक आहे ठीक आहे हां